आम्हाला आमच्या वडी आईवडिलांनी देवाधर्माच्या गोष्टी शिकवल्या देवाधर्माची श्रद्धा शिकवली आम्ही लहानपणापासून देवाचं खूप करतो आम्हाला देवाचं खूप हे आहे आम्हाला दे आम मला तर की नाही हे बालाजीचीवर फार श्रद्धा आहे कारण मला ना छोटा नातू झालेला आहे मी बालाजीला केस दान केलेले होते त्यामुळे मला बालाजीना बरोबर मला स् नातू दिला खूप छान गोड दिला कारण मला खूपच श्रद्धा आहे मला देवावर एवढी श्रद्धा आहे ना कारण आमच्या आईवडिलांनी आईवडिलाची शिकवण आहे की देवावर श्रद्धा ठेवा देवाचं करावं देवा धर्माचं कैल्यानं चांगलं होते आमच्या आईवडिलांची शिकवण आहे मी तीच शिकवणी मी क तीच शिकवणी शिकवण आठवण ठेवली माझ्या आईवडिलाची मला पण खूप भजनाचा नाद आहे मला आईनं माझ्या खूप भजनं शिकवलेले आहेत कारण माझ्या आईमुळे मी भजनात खूपच बिझी होते कारण मी भजन वगैरे सगळं माझ्या बायकांना घेऊन मी करत होते मला खूप श्रद्धा आहे माझ्या देवावर खूपच श्रद्धा आहे मला देवा मी देवाशिवाय मला दुसरं काही गोष्टी येत नाही कारण मला देव देवच मला एक देवाचीच मला असं देवानी मला खूप म्हणजे असं मनातून देवाचं करा वाटते कारण मला पहिलेपासून शिकवणच होती की काही असो देवा देवावर श्रद्धा ठेवा देव चांगलं करत असते देवामुळे मन शांत होते